माझं गाव मला भरपूर आवडतं कारण एक तर इथे इथलं जे निसर्गरम्य वातावरण आहे भरपूर आल्हाददायक आहे मनाला एकदम आनंद देऊन जातं झाडे आहेत झुडपं आहेत त्या व्यतिरिक्त शेती बऱ्यापैकी आहे त्यामुळे नेहमी ते शेतीत जाऊन जे धान्य असतं आपलं म्हणजे कधी टोमॅटो लावतात किंवा पेरूची झाडं आहेत केळींची झाडं आहे तिकडे जाऊन आपल्याला खायला पण भेटतं आणि तिकडे फिरायला पण आवडतं त्या व्यतिरिक्त गावामधले जे लोकं आहेत ते एकदम मिळून मिसळून वागतात कोणालाही जर काही अडचण आली तर ते एक दुसऱ्यांच्या मदतीला धावून जातात जर कोणाकडे काही दु खद घटना झाली तर लगेच धावून जातात आणि जे आपले सण सण सण वगैरे आहेत ते सर्वजणं मिळून मिसळून साजरे करतात जसं होळीला आमच्या गावात काही मुस्लिम पण आहेत तर ते पण आमच्या सणामध्ये भाग घेतात सहभाग घेतात तसं होळी झालं दिवाळी झालं दसरा झालं नवरात्र झालं तर ते पण चांगला सहभाग करतात सपोर्ट करतात कधीही काहीही तंटे वगैरे होत नाहीत आणि आम्ही म्हणजे हिंदू लोकं पण मुस्लिमांच्या ईदला त्यांच्या घरी जातो शिरखुरमा वगैरे खातो तर सर्वजणं मिळून मिसळून राहतात म्हणून मला माझं गाव भरपूर आवडतं थोडे फार तंटे वगैरे होतात पण ते तर होणारच म्हणजे आपण सर्वच काही चांगलं आहे असं नाही म्हणू शकत पण जे बाकीच्या गोष्टी बघितल्या तर मला हे माझं गाव भरपूर आवडतं